काम करतानी छंद तर जोपासलेच पाहिजे आणि कामाबरोबर कामाव्यतीरिक्त माझे छंद होते मला फिरायला जाणे दूरदूरपर्यंत जसं महाशिवरात्र आली की महादेवाला जाणे प्रत्येक महादेवाला वेगवेगळ्या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जाणे असा मला प्रत्येक वेळेस वेगवेगळे ठिकाणं जायला आवडे त्यामुळे मला कामाच्या व्यतिरिक्त मला फिरायला खूप आवडायचे त्यामुळे मी कामासोबतच फिरण्याचा पण छंद खूप चांगल्या प्रकारे पार केलेला आहे आणि मला फिरण्यात खूप आनंद वाटते ट्रॅव्हलिंग करण्यात खूपच मजा येते